वैशालीनगर टेकानाका धंतोली सीताबर्डी जयप्रकाश नगर छत्रपती नगर इंदोरा मिसाळ ले आऊट जरीपटका अमर नगर ज्योती नगर लष्करी बाग बाळाभाऊ पेठ बारसे नगर कमाल चौक गांधीबाग